माणसाने पोहायला जाताना ज्या पाण्याबद्दल आपल्याला माहिती आहे तिथेच पोहायला जावे जिते धो धोकादायक असरक्षित खोल पाणी असे फलक लावले असेल तिथे पोहायला जाऊ नये उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्या आजूबाजूला असलेले जलाशय तलाव तळ ह्याबद्दल आपल्याला लहानपणापासूनची माहिती असते त्यामुळे तिथे पोहायला जाणे हे त्या मानाने कमी धोकादायक असतं कारण आपण लहानपणापासून तिथे पाहत आलेलो असतो बघत आलेलो असतो त्यामुळे तिथे पोहणे त्या मनाने आपल्यासाठी सुरक्षित असते पण जर ह्याच्याच ह्याच्या कंपरिजनमधे गेलो तर बाहेर जेव्हा आपण कुठे जातो तेव्हा तिथल्या पाण्याबद्दल आपल्याला माहिती नसते ते पाणी किती खोल आहे त्याच्या आतमध्ये काय आहे त्याच्यामधे भोवरे आहेत का त्याच्या अंतर्गत प्रवाह आहेत का हे आपल्याला माहिती नसतं आणि तिथे अशा आपल्याला माहिती नसलेल्या पाण्यात पोहायला उतरणे हे सर्वात जास्त धोकादायक असतं त्यामुळे सर्वसाधारणपणे आपल्याला ज्या पाण्याबद्दलची माहिती आहेत त्याच पाण्यामध्ये पोहायला जावं मोठ्या तलावामधे अनेक धोके असतात त्यामधे निसरडे दगड शेवाळयुक्त कातळ जोरदार प्रवाह अंतर्गत भोवरे या सगळ्यातून आपल्याला अंदाज नसल्याने या सगळ्याचा आपल्याला अंदाज नसल्याने शक्यतो नवीन ठिकाणी पोहायला जाऊ नये जर गेलातच अगदी आपल्याला आपण आता कुठेतरी गेलो आहे आणि आपल्याला पोहायला जाण्याची खूप अनावर इच्छा झालेली आहे अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांचा सल्ला जरूर घेतला पाहिजे ते लोक आपल्याला सांगू शकतात की बाबा ह्या इथे पोहणं सुरक्षित आहे की धोकादायक आहे पाण्यात गेल्यानंतर तुम्ही कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी हे स्थानिक लोकं सांगतात तर त्यांचं जे सल्ला आहे त्याचा आपल्याला मान ठेवला पाहिजे त्यांचं ऐकलं पाहिजे तर अशा वेळेला आपलं जे पोहणं आहे ते सुरक्षित आणि सुखरूप होऊ शकतं